माझ्या घरी लग्न समारंभ आहे मला लग्नाकरिता मोठ्या प्रमाणात पाण्याची व्यवस्था हवी आहे मी त्याकरिता माझ्या वॉर्ड मेंबरकडे जाणार व त्यांना सांगणार की माझ्या घरी लग्न समारंभ आहे मला पाण्याची व्यवस्था करायची आहे माझ्याकडे दोन हजार पाहुणे लग्नात येणार आहेत त्यांच्याकरिता पाण्याची व्यवस्था हवी आहे त्यांना माझी अडचण सांगणार व त्यांना विनंती करणार की तुम्ही मला पाण्याची मदत करा पाण्याची व्यवस्था करून द्या आणि माझ्या घरच्या कार्यक्रमात कोणतीही अडचण आली नाही पाहिजे म्हणून तुम्ही लक्ष द्या त्यांना सांगेल की दोन हजार पाहुण्याकरिता मला पाचशे कॅन लागतील